हां हॅलो बोला हो बोलते

तर आता कु हां बारावी कोणत्या याच्यामधून झालं आहे ओके अच्छा हां

तर मग आता हां म्हणजे आता साधारण बारावीनंतर तर पहिला हे होत होतं की तुम्ही बी ए करणं आणि कुठच्याही एका भाषेमधून जर पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये एम ए वगैरे असं करता येतं ती भाषा किंवा तो विषय स्पेशलायझेशनला घेऊन तुम्ही एम ए करू शकता पण त्याचबरोबर बाकी लिट्रेचर आहे किंवा आणि काही आहे अशामध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला साधारण शहराच्या ठिकाणीच जावं लागेल किंवा मग त्याचे जे कोर्सेस आहेत याच्यामध्ये जर्नलिजम आहे किंवा अजून की ज्याच्यामध्ये लिट्रेचरला जास्त स्कोप मिळेल पण त्या आता जसं की काही वृत्तपत्र आहेत काही पेपर्स आहेत किंवा काही ब्लॉग रायटर्स आहेत ये या याच्यामधून सुद्धा भाषा संवर्धनाचं किंवा जास्तीत जास्त मराठी किंवा कोणत्याही भाषेमधलं साहित्य लोकांसमोर यावं अशी कामं करणारे काही कॉलेजेस आहेत किंवा संस्था आहेत मग त्यांच्या किंवा असे कोर्सेस करतात म्हणजे जर्नलिजम आहे किंवा एम ए आहे अशा असे कोर्सेस करताना ती कॉलेजेस तुम्हाला स्वतःला अप्रोच करतात की तुम्ही अशा अशा जणांना भेटा आणि तिथे तुमचं हे का सुरू ठेवा किंवा जर तुम्हाला स्वतःहून आवड असेल वाचन वगैरे अशा गोष्टी आहेत तर तुम्ही ब्लॉग रायटिंग करू शकता किंवा तुम्ही स्वतःचे वेबपेजेस बनवून त्याच्यामध्ये तुम तुमचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही हे करू शकता पण सध्या शैक्षणिकदृष्ट्या जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर सध्या बारावीनंतर बी ए करणं हे सगळ्यात पहिलं तुमचं हे राहील मग जर शहरातल्या ठिकाणी जर तुम्ही तिथे लायब्ररी मोठी आहे किंवा तिथे भाषा विषयाला स्कोप जास्त आहे अशा कॉलेजेसमध्ये बाहेर जाऊन तुम्ही ॲडमिशन घेणं जास्त चांगलं आणि ज्याच्या एंट्रन्स आता लागू होतील किंवा ज्याच्यामध्ये का पुण्यामध्ये जाऊ शकता पुण्यामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही मध्ये पण बऱ्यापैकी आता स्कोप ओपन होतो आहे पण पुण्यामधली जी कॉलेजेस आहेत एकदम सिटी नाही पुणं तर आजूबाजूची कॉलेजेस आहेत जी कॉलेजेस तुम्हाला असं चांगलं सहकार्य करतील पण याच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा राज्य शासनाची जी ती देणं जरा कंपल्सरी आहे त्याच्यातून जे तुम्हाला मार्क्स मिळणार त्याच्यातून तुम्हाला हे कॉलेज आहे हे कॉलेज तुम्हाला निवडता येईल त्यामुळे कॉलेज वगैरे ही गोष्ट आत्ता तशी तरी नाही आहे कारण ते सगळं सि ई टीच्या मार्कांवर अवलंबून असतं त्यामुळे ती गोष्ट तरी आता सांगता आली नाही तरी तुम्ही काही कॉलेजेस सर्च करून ठेवू शकता जी फक्त भाषाविषयी किंवा भाषाविषयांना जास्त कल देतं कारण आत्ता सध्या असं आहे की बऱ्यापैकी कॉलेजेस ही व्यावसायिक प्रशिक्षण जे आहेत यांना जास्त भर देतात त्यामुळे जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे किंवा असं अजून काही हवं असेल तर तुम्ही नक्की आमच्या ऑफिसला येऊन भेटा म्हणजे मला तुम्हाला जास्त माहिती देता येईल मी सकाळी दहा ते दहा ते पाच या वेळेत असते मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्ता पाठवते म्हणजे तुम्ही मला भेटू शकता ओके येस चालेल थँक्यू